घसादुखीसाठी घरच्या घरी कोमट पाण्याने गुळण्या करा असं आई आजी घरात सांगत आल्या आहेत तर त्या त्याप्रमाणे घसा दुखीसाठी आम्ही कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या करतो आणि त्यानंतर त्रिफळा चूर्ण असतं त्या चूर्णाचा काढा करायचा त्या काढ्याचे पाणी गाळून घ्यायचं आणि त्याच्याने पण गुळण्या करायच्या असं आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणं ते पण करतो आणि त्यानंतर तालीसादी चूर्णं असतं ते मधामध्ये घेतलं की त्याच्याने पण घसादुखी कमी होते खोकला असं येत असेल तर तो कमी होतो असं म्हणतात तेही क केल्या जातं अजून सीतोफलादी चुर्ण आहे तालीसादी आहे का गवती चहा सुंठ आलं ह्याचा काढा तो तो पण करून आम्ही घेत घेतल घेतो म्हणजे घसादुखीसाठी हे अशी घरगुती काही बरीच औषधं आहेत अजून घसादुखी हे अशा ह्याच्यासाठी उपाय म्हणून की काहीकाही घरग घरगुती स्वरूपात केल्या जातात अजून सर्दीसाठी पण म्हणजे असंच काढ्या काढा पारिजातकाची पानं पण घालतात सर्दीच्या ब काड्यामध्ये पारिजातकाची पानं गवती चहा सुंठ अद्रक तुळशीची पानं हे आपल्या घरच्या परसबागेत निघणारे सगळ्या वनस्पती आहेत ह्यांच्या काढ्यातून म्हणजे हे हे टाळता पण येतात आपण जर आधीच घेतले समजा तर टाळताही येतात आणि घे जर झालं सर्दी खोकला तर ते पडसं त्याच्याने कमी होतं असं म्हणतात म्हणून ह्या घरगु परसबागेत लावलेल्या वनस्पतींचा काढा करून आम्ही नेहमीच घेतो त्याच्याने फरक पडतो असं लक्षात पण येतं त्याच्यामुळं ह्या वनस्पती पण घरी लावाव्या सगळ्यांनी औषधी वनस्पती त्यानंतर बरीच चूर्णं पण आहेत तशे सीतोफलादी तारी सर्दीसारखेच तर ते चूर्ण मधातून घ्यायचे असतात मधात अद्रकाचा रस घालून मध पिल्यानेसुद्धा सर्दी खोकल्याला आराम मिळतो